सेनयुरो तुम्ही सरकारी कर्जासाठी अर्ज करत आहात आणि अनुदान लाभांसाठी तुम्हाला तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे ॲक्शन तुम्ही एखाद्या ब्लॉकचे ध्वनीमुद्रण करत असल्यासारखे वागा सरकारी कर्जासाठी अर्ज करण्याचा तुमचा अनुभव शेअर करा आणि अनुदानाच्या फायद्यांसाठी तुमच्या आधाराला तुमच्या बँक खात्याशी जोडण्याच्या महत्त्वावर चर्चा करा प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबद्दल प्रेषकांचा सल्ला घ्या उदाहरणार्थ मी अर्ज करण्यासाठी बँकमध्ये जाईल बँक येथे कॅशियर असेल अशा कुणी असेल व्यक्ती असेल त्यांच्याशी संपर्क साधेन माझे ब ब आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे मग मी के वाय सीचा फॉम घेईल आणि त्यांच्या तर तो फॉम भरल्यानंतर मी माझी सर्व माहिती त्या फॉममध्ये देईल आणि त्यानंतर के वाय सीचा फॉम त्यांना सम्मिट करेन आणि त्या फॉमबरोबर माझे आधार कार्ड आधार कार्ड पॅन कार्डचे झेरॉक्स त्याला जोडेल मग त्यांच्याकडे क कर्ज मागण्यासाठी त्या कर्ज कर्जाचा फॉम मागेल क कर्ज घेण्यासाठी बँक खात्याला म संपर्क साधेन बँक्स खात्याला संपर्क साधेन सरकारी कर्जासाठी अर्ज करेन अर्ज करेन आणि त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक सुविधांचा त्याच्यात अनुभव त्यांच्या त्यांच्याकडून घेईन आणि त्याच्याविषयी काय काय फायदे आहे अशी माहिती गोळा करेल अशी माहिती गोळा करेल आणि अनेक तिथल्या व्यक्तींचा मी सल्ला घेईल सल्ला घेईल अनेक व्यक्तींचा सल्ला घेईन आणि बँक खात्याशी लिंक करण्यासाठी मी त्यांच्याकडून अशी विविध प्रकारची माहिती गोळा करेन माहिती गोळा करेन आणि माझी बँक खात्याशी बँकेत माझा मोबाईल नंबर लिंक करेन आणि आधार कार्डचे जॉरॉक्स वगैरे देईल असे बँक कर्जासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न मी करेल